हो कारण शिकलेली माणसं आपल्याला दिसून येतात की शिकलेली माणसं जे असतात ते जास्त मोठ्या प्रमाणात नियम पाळणारे जे माणसं असतात ना ते शिकलेलेच असतात कारण आपण बघतो काही ठिकाणी आहे शिकलेली पण माणसं आहेत की जेणेकरून ते नियम पाळत नाहीत किंवा कुठल्या गोष्टीचा त्याला फॉलो करत नाहीत असंही आहे पण जास्तीत जास्त प्रमाणात जे शिकलेली माणसं असतात त्यांचे त्या नियम पाळणारेच असतात कारण त्यांचं शिकल्यामुळं काय होतं आपलं जीवन समृद्ध होतं सद्सद् विवेकबुद्धी माणसाची जी असते ते जागृत होत असते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात नियम पाळणारे जे लोकं असतात की जेणेकरून ते सुशिक्षित असतात मेबी शिकलेले असतात आणि त्यामुळं आणि मला असं वाटते की मग आता आपण नेहमी जातो समाजात वावरतो तेव्हा त्यांना लक्षात येते की काय गोष्टी वाईट कुठली गोष्ट चांगली हे कशामुळं कळतं आपल्याला ती शिक्षण घेण्यामुळं आता आपले लहान मुलंच बघा पहिली दुसरी तिसरीमधले मुलंच शिकतात आणि त्यांना थोड्या दिवसानी आपोआप लक्षात येतं की कुठली गोष्ट वाईट आहे कुठली गोष्ट चांगली आहे पण हे कशामुळं लक्षात येतं की त्यांना शाळेतल्या शिक्षकाने शिकवलेलं असतं म्हणजे शिक्षणच ना त्यांना थोडं शिकलेले असतात ते त्याच्यामुळे त्यांना कळतं की कुठली गोष्ट चांगली आहे कुठली गोष्ट वाईट